हॅलो सर मी जाधव बोलतो आहे मला एक समस्या होती की माझं जे लँडलाईन बिल आहे ते मागच्या महिन्यात कापलं गेलं आहे पण मला अशी खात्री नाही की जे माझं बिल होतं चारशे पन्नास रुपयाचं ते योग्यरीतीने कापलं गेलं का तुम्ही चौकशी करून सांगू शकता का हो हो माझा अकाऊंट नंबर आहे सत्तावीस सत्तावीस पंचेचाळीस पंचेचाळीस तीस हे सात एप्रिलला कापला गेला आहे सर बरं चारशे पन्नास सोबत उर्वरीत रक्कम कशाची कापली गेली आहे त्याच्या संदर्भात मला एस एम एसद्वारे काही माहिती मिळू शकते का सर

मी बँकेमध्ये जाऊन याची प्रिंटआउट घेऊ बरोबर ठीक आहे धन्यवाद सर